माझ्याकडे जास्त वेळ नसला की मी सर्वात ईझी रेसिपी निवडते आणि ती आहे सॅण्डविच कारण की ते लवकर तयार होतो आणि ते सगळं सामान घरीच अव्हेलेबल असतो म्हणून त्याला जास्त त्रास होत नाही आणि ते लवकर ईझी तयार होऊन जाते तिथं काय फक्त घरी ब्रेड असते ब्रेडला बॉइल आलू असते त्याच्यामध्ये कोथिंबीर मीठ वगैरे घालून त्याला छानपैकी तयार करून घेते चाट मसाला वगैरे घालून आणि ते सॅण्डविच त्याचं तयार करून तयार पटकन करून टाकते